बापरे पोस्टल सेवेचा आता कन्सेप्टच बदलून गेला आहे म्हणजे मला जमाना तो आठवतो की आम्ही पूर्वी एस टी डीच्या लायनीत उभे असायचो आणि त्या ते बिल यायचं ना प्रत्येक सेकंदाला वाढत जायचं त्या लाईनीत उभं राहून रात्री कॉल करायचा कारण रात्री रेट्स कमी असायचे म्हणून आणि कधीतरी आठ दिवसानी कारण पन्नास साठ रुपये एका कॉलला घालवायला लागायचे हे तर होतंच आणि आता तर आपण चक्क कुठल्यातरी सातासमुद्रापलीकडे जो माणूस असतो त्याला एका सेकंदात काहीतरी पाठवू शकतो परवा तर म्हणजे डन्झ ती डन्झो हे आहे ना सर्व्हिस ती मला माहितीच नव्हती माझ्या मुलाने चक्क पुण्यावरून इकडे केक पाठवला आणि तो काही तासांमधे इथे हजर म्हणजे वाढदिवसाला तो स्वत येऊ शकला नाही तर त्याने पोस्टाने केक पाठवला बापरे काय दिवस बदलले आहेत खरंच आम्हाला आता या एजला हे सगळं बघताना असं अजिम्या नवल पाहिले असं काहीतरी वाटतं